नागपूर जिल्हातील राजकीय संरचनाकडे जर बघितलं तर जे ग्रामीण ठिकाण आहे तिथे जिल्हा परिषद ग्रामपंचायत आणि असे वेगवेगळे असे एक स्थान बनवलेले आहे जिथे ते लोकं आपले कामं सरकारी कामं आहेत ते पूर्ण करून घेऊ शकतात तसेच शहरी भागात जर बघितलं तर जिल्हा सेतू कोर्ट वगैरे आणखी असे भरपूर सारे आहे ज्याचे वेगवेगळे असे त्यांनी एक गट बनवून ठेवला आहे जिथे लोक आपले कामे करू शकतात तर त्याच्यासाठी जे राज्य सरकार आहे जे आणि प्रशासन आहे त्यांच्याकडून तशी खूप असे चांगले लोकं अपॉईंट केले जातात जे तिथं कामं करतात आणि आपले चांगले जेणे जेणेकरून ह्या सर्व गोष्टी जे लोकं आहेत त्यांना सोपे झाले पाहिजे त्याच्यासाठी त्यांची विभागणी करतात आणि ज आमच्या जिल्ह्यामध्ये एक आमदार आहेत माननीय नितीन राऊत त्यांनी कसे खूप असे रस्त्याचे काम केले डांबरीकरणाचे काम केले सिमेंटचे रोड बनवले आहे सं सुंदर दिसलं पाहिजे त्याच्यासाठी रस्त्याचे सौंदर्यीकरणाचे काम झाडे लावण्याचे काम पाण्याची टंचाई दून दूर दूर करण्याचे काम आणि असे छोट्यातील छोटे आणि मोठ्यातील मोठे कामं आम ह्या आमदाराने केले आहे तर कसे हा आमदार असला पाहिजे जिल्ह्यामध्ये आणि अशीच कामं सुरु असले पाहिजे असं मला वाटते